सर मला एक कान

अच्छा अच्छा मला की नाही एक पुस्तक हवं होतं मला ऐतिहासिकावरती एक पुस्तक पाहिजे ज्याच्यामध्ये आपण इतिहासबद्दल जाणून घेऊ शकतो मी स्टुडंट आहे म्हणजे सध्या माझा हिस्टॉलॉजीचा सबजेक्ट चालू आहे त्यासाठी मला तरी छत्रपती शिवाजी महाराजच्या काळाचं पुस्तक पाहिजेत त्याच्यामध्ये त्यांचा इतिहास असू शकणार द्या ना जो तुमच्याकडे सध्या असणार तो द्या मला कारण मला सगळेच पाहिजेत पण ते पूर्ण एका दिवसांत वाचून होणार नाहीत त्यामुळे एक एक वाचतो मी लेखक आता हो हो त्यांचेच त्यांचेच बाबासाहेबचे

बरं बरं मग कधी येऊ मी घ्यायला हा करा बरं सोबत येताना काही आपल्याला पुस्तक वगैरे किंवा आपलं आयडेंटी कार्ड बरं हे दोनच वस्तू लागणार ना बरं बरं ठीक आहे हो सोबत पासपोर्ट साइझ फोटो एक बरं मला अजून हे विचारायचं होतं जर आपल्याला लायब्ररीची मेंबरशिप घ्यायची असेल तर कोणते कागदपत्रं लागणार शाळेमधली सरांची ना हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर